शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये जमीन अस्मानाचा फरक पडतो त्यामध्ये प्रवर्गही आपला वेगळा केला जातो जो उचित प्रवर्ग आहे तो शहरी भागामध्ये जातो ग्रामीणमध्ये जो खालील जो उरलेले प्रवर्ग आहेत ते जातात ग्रामीणमध्ये कसं असतं शाळांमध्ये की तिथे बऱ्यापैकी असं सुखसुविधा जरा कमी असतात त्या सगळ्या ह्याच्या रिलेटेड असतात गावाच्या रीतीने म्हणजे जर शहरीमध्ये जर स्लॅबची भिंत आहे तर गावामधल्या जरा कौलाची भि कौलाच्या छत असतं शहरीमध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी थोडं ॲडवान्स राहायला भेटण्याची चांगलीही गोष्टी भेटतात शहरी भागामध्ये तुम्हाला ॲडवान्स टेक्नॉलॉजी शिकवली जाते आता गा ग्रामीणमध्येही त्या गोष्टी लागू पडत आहेत सरकारच्या योजनेनुसार आणि ते खूप देखील चांगलं जरी चांगलं आहे त्यामध्ये माल मुलांमधील चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे जे जर एखाद दुसरं मुलगा जर संगणकमध्ये चांगला असेल त्यांना संगणक हाताळायला खूप चांगली गोष्ट असेल तर ती गोष्ट त्याच्यामधनं घडून येते पण ते पण त्याला सोर्स भेटणार कुठे तर तो शहरामध्ये जास्तच आहे संगणक वापरतात तर त्याला तिथनं इन्फर इंस्पिरेशन भेटू शकतं पण ग्रामीणमध्ये जर संगणक जास्त जर कोण वापरत असेल तर त्याला त्या गोष्टींमध्ये इंस्पिरेशन भेटणं थूप खूपसं थोडंसं कठीण आहे पण शाळेमध्ये त्या गोष्टी सुरु झाल्या आहेत दोन्हीकडे तर ते चांगलं आहे दुसऱ्या गोष्ट म्हणजे दरीचा असा आहे की शहरामध्ये जो तो आहे तो शहरामध्ये जायला बघतो ग्रामीणमध्ये तसं नाही आणि ग्रामीण शाळेतली जी गोष्ट आहे ती नॅचरली होते असं मला वाटतं नॅचरली म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तिथे राहणीमान शांतता आणि खूप असं सौम्य वातावरण जसं आता ते शहरामध्ये नाही भेटत आणि शहरामध्ये गजबज वगैरे त्याच्या त्या गोष्टींमुळे मुलांवरती खूप वेगळा परिणाम होतो जर मुला मुलगा दिवसभरातनं दिवसभरात पाच तास शाळेमध्ये असतो एक शहरी भागाचं झालं आणि एक ग्रामीण भागाचं झालं तर शहरी भागाचं एक बाकीचे उरलेले ते के तें सात आठ तातस तास असतील त्याच्या जीवनातले की ते दिवसभर तो दिस् बघतो त्याच्यामध्ये तो गजबज वगैरे त्या गोष्टी बघतो आणि त्याला एक चांगलं असं भेटणं एक दिवसभरातनं काहीतरी किंवा चांगले मित्र वगैरे भेटणं ते फक्त शहरं शाळामध्ये होतं ते दोन्हीकडे होतं शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये फक्त ग्रामीणमध्ये एवढाच फरक पडतो ते जीवन त्याला पूर्ण दिवसभर दिसतं एक शांतता वगैरे असं असं शहरी आणि ग्रामीणमध्ये अजून मोठा फरक असा आहे की शहरामध्ये सुखसुविधा लगेच येतात जर गावाकडचं बघितलं तर तिथे पाण्याची सुखसुविधा बघितली तर तुम्हाला एक पाणी स्टोरेज वगैरे केलं जातं बऱ्यापैकी आणि शहरामध्ये बघितलं तर पाणी डायरेक त्यांच्या नळाला येतं शाळेत शाळेमध्येच वगैरे दुसरा भाग तंत्रज्ञानाविषयी जसं आपण बोललो की त्यांना सं संगणक वगैरे लगेच त्यांच्यां त्यांना दिले जातात ग्रामीणमध्ये थोडासा वेळ लागतो दुसरा म्हणजे एक शहरामध्ये सगळ्या गोष्टी जोडलेल्या असतात तंत्रज्ञानाशी वगैरे ग्रामीणमध्ये त्यात देखील थोडासा वेळ लागतो जेव्हा सरकारकडनं कोणतं हे प्रोजेक्ट वगैरे लाँच होतो कोणत्या काहीतरी गोष्टी उपक्रम वगैरे लाँच होतो तेव्हा त्यां त्यात सामील केलं जातं पण त्याही गोष्टी खूप चांगल्या आहेत की एक कोणतं तरी उपक्रम येत आहेत आणि ते पण सहभागी आहेत फक्त थोडंसं इथे जर दोन मिनिटात कोणती शहरामध्ये गोष्ट होते तर ती ग्रामीणमध्ये व्हायला दहा मिनिटं लागतात एवढा फरक खूप मोठा आहे